रत्नागिरीमध्ये खूप साऱ्या पर्यटन स्थळं आहेत आणि ती पर्यटन स्थळांमध्ये खूप सारे पर्यटक येतात विविध विभागातून विविध देशातून तसेच वि रत्नागिरीत त्या पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत जसं की राज्य परिवहनाच्या बस ऑटोरिक्षा किंवा पारंपरिक वाहनं तसेच या रत्नागिरीत येऊन खूप सारे पर्यटक हे समुद्र व किल्ले यांवर भेट देतात आणि त्यामुळे त्या सुविधा विश्वासार्ह आहेत